हॅलो मॅम तुम्ही तिथे सावंगीला सावंगीलये कॉलेजमध्ये ॲ ॲडमिशनचा फॉर्म टाकला होता का हो तर तुम्ही केव्हा व्हिजिट देणार अच्छा तर ही कॉलेज ना बेस्ट कॉलेज आहे जे कॉलेजमध्ये पूर्ण फॅसिलिटी आहे तुम्हाला आणि तुम्ही जर यस टी किंवा यस सी कॅटेगरीमध्ये येत असणार तर तुम्हाला इथे होस्टेल फ्री आहे आणि जे तुमचं एज्युकेशन आहे जे तुम्हाला करायचं आहे जसं बी एससी आहे इथे जी एन एम आहे बी यससी आहे ए एन एम आहे तर ते काय ते तुमच्या म्हणजे तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला इथे पैसे भरावे लागेल कारण की इथे म्हटलं खूप छान शिकवले जाते आणि पूर्ण कंप्युटरवर शिकव कंप्युटरवर शिकवले जाते तर तुम्हाला समजायसाठी पण खूप इझी जाते आणि इथे पूर्णच कोर्स केले जाते आनि होस्टेलचं वगैरे हां हो पैसे भरावे लागणार कारण की ते यस सी यस टी कॅटेगरी जे कॅटेगरीप्रमाणे आहे ना तर तुम्हाला कॉलरशिप मिळणार त्या कॉलरशिपमधून तुमचे पैसे कट होणार तुम्ही जमलच तर तुम्ही उद्याही येऊ शकता आणि दोन तीन दिवसांनी पण येऊ शकता हो ठीक आहे हो वेलकम वेलकम